मी बोलते

ते फोन यासाठी केला होता की पूनमच्या बहिणीचं लग्न आहे माझ्या ऑफिसमधली हो प्रेसर आरेखक श्रेणी तीन त्यांच्या बहिणीचं लग्न आहे ते कुठे मसुरीला आहे ते

आणि डेस्टिनेशन वेडिंग आहे तिथे आणि तिकडेच कसं जायचं काय ते विचारायचं होतं मला हा आणि अजून एक जे लग्न आहे ते आऊट ऑफ आहे

ते राजस्थानला आहे

पुढच्या महिन्यात आहेत तर सगळ्यांना खूप खूप इन्सिस्ट केलं आहे त्यांनी आणि आम्ही आता दहा वर्षापासून सोबत काम करतो आहे तर आम्हाला जावंच लागणार आहे लग्नासाठी तर प्लेननेच जावं लागणार आहे त्यामुळे तिकडे विसा वगैरे असं काहीच नाही आहे माझं आणि पहिल्यांदाच चालली मी असं प्लेनने वगैरे नाही ह्याच्या आधी कधीच नाही त्याच्यामुळे मला त्याबाबत माहिती पाहिजे होती पासपोर्ट लागतो विसा लागतो त्यासाठी आणि अजून एक महिना आहे आपल्या हातामध्ये ना अठ्ठावीस जानेवारी

नाही आम्ही दोघं पण जाणार आहे त्याचं बघू त्याचा क्लास असतो बघू त्याला सुट्टी मिळाली तर त्याला पण घेऊन जाऊ तिघांचा करायला लागणार आहे तयारी ठेवावी लागणार आहे बघू वेळेवर कुणाला जाता येतं आहे साधारण खर्च वगैरे किती येईल मग पस्तीस हजार बरं ठीक आहे अजून काही ऑप्शन असतील तर मग तसं सांगा मला हो ना इतकं जवळचं आहे नाही तर मी टाळून दिलं असतं लग्नाला जाणं एकतर थंडी पण खूप आहे हो ना सगळ्यांच्या आमच्याकडे सगळ्यांच्या लग्नाला ते येतात आवर्जून लग्नच नाही छोटा मोठा कुठलाही प्रोग्राम असला तरी येतात त्यामुळे मला ते टाळताच येणार नाही आता नाही गिफ्ट पाठवून पण नाही चालणार नाही जावंच लागेल आम्हाला भले काही गिफ्ट नाही दिलं तरी चालणार आहे पण जावं लागेल हो तेच फिरणं पण होतं त्या निमित्तानेच फिरता

आणि अजून माझी मैत्रीण आहे तिचा पण तोच प्रॉब्लेम आहे त्यांना पण करायचंच आहे ते व्हिसा पासपोर्ट सगळं सगळी प्रोसेस करायला लागेल हं तुमच्याकडेच सगळं राहील ते मग ती जबाबदारी तुम्ही घेऊन टाका कारण आम्हाला काही वेळ मिळत नाही इकडे दहा ते सहा त्यामुळे ऑफिस टाइममध्ये नाही जमत त्यांना पण नाही शक्य ते ते तर रात्री नऊ दहा वाजता येतात वर्क लोड जास्त आहे ना

आणि गेलं तर तीन चार दिवस राहता येईल अशा पद्धतीने जायचं आहे आम्हाला नुसतं जाऊन लगेच यायचं नाही आहे

तिकडचं वातावरण कसं आहे काय काय घ्यावं लागेल सोबत ती पण एक लिस्ट पाठवा मला कुणाला दिली होती अजयला ओके ठीक आहे घेईल मी त्याच्याकडनं चालेल उद्या जमलं तर येऊन जा ऑफिसला नाही नाही दुपारी लंच टाईममध्ये एक ते दोन हां तिचं पण तोच आहे येऊन जा मग भेटू आणि मग बोलता येईल सविस्तर हां तुमच्या पण ओळखीतनं ते मग तुम्हाला नाही दिलं का निमंत्रण डेस्टिनेशन वेडिंग आहे ना त्यामुळे जरा लिमिटेड लोकांना सांगितलं असेल हां ते तर आहेच आहे वेळ कुठे कुणाला आता

ठीक आहे चालेल जमलं तर येऊन जा ऑफिसला नाहीतर आम्ही दोघं येतो संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिकडे किती दिवस लागतील साधारण प्रोसेसला पंधरा वीस दिवस थोडं लवकर नाही होणार का ट्राय करा लवकर झालं तर बरं होईल नाही तर उशीर झाला तर मग जास्त उशीर होऊन जायला नको तिकडे जायला अडचण येईल

चालेल ठीक आहे चला थँक्यू बाय